हॅलो गुड इव्हनिंग सर बोलतो आहे मी सर मला सर मला आपल्या मध्ये ॲडमिशन घ्यायची होती डिपारमेंटमध्ये मास्टर्सकरीता तर सर मला थोडी माहिती हवी होती की डिपारमेंटबद्दल जे पुढे काय स्कोप आहे डिपार्टमेंट आपण गे पोर्ड ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तर आपल्याला काय अपॉर्च्युनिटी मिळणार भविष्यामध्ये आपण काय काय करू शकतो त्याबद्दल थोडी माहिती देऊ शकता का सर मी रत्नागिरीवरूनच केली

अच्छा अच्छा

अच्छा हां पण सर मला एक प्रश्न होता की ठीक आहे आता आपले कॉलेजेस कमी आहेत मुलं कमी आहे पण ह्या क्षेत्रामध्ये सर पीएच डी आहे की नाही अच्छा असं म्हणजे ऐकायला मिळालं की सर नवीन नवीन डिपारमेंट आहे हा डिपारमेंटला भरपूर स्कोप आहे त्याकरिता मी तुम्हाला कॉल केलं जेणेकरून तुमच्याकडून नवीन माहिती मिळावी बा बरीच माहिती मिळाली आणि इंटरनॅशनल लेवलवरती काही आहे काय याच्याबद्दबद्दल म्हणजे पोड ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काही स्कोप त्यामध्ये म्हणजे याच्या ह्या डिग्रीमध्ये रिसर्च करायचं असते

अच्छा अच्छा हां म्हणजे अच्छा म्हणजे सग असं मान मान मानता येईल का तुमच्या डिग्रीमधून जी तुम्ही जी डिग्री देतात त्या इंजिनिअरिंगमध्ये जर आप एकाद्या व्यक्तीनं मास्टर्स केली त्याला पुरेपूर त्याचा फायदा होणार भविष्यामध्ये जसं त्याचं जे शिक्षणाचा अर्थ वाया जाणार नाही की तुमच्या डिग्रीमधून घेतली हां बरं सर चालेल तुम्ही माहिती दिल्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद बरं सर ठीक आहे सर चालेल